खरं सांगायचं तर मी माझी कलाकृती कधी प्रदर्शनात किंवा स्पर्धेमध्ये नाही पाठवली अर्थात मी कधी प्राथमिक किंवा माध्यमिक ड्रॉईंग परीक्षा पण नाही दिलेल्या मी फक्त आणि फक्त शाळेमध्ये स्वाध्याय म्हणूनच मी ते सगळं काढलेलं होतं दहावीला आम्हाला त्याला जास्त मार्क होते म्हणून मी त्यावेळेला त्याच्यावर जास्त एक्रा एकाग्र होऊन काम केलं होतं चित्रावर कारण चित्रावर पण आम्हाला बऱ्यापैकी जास्त मार्क होते म्हणून मी दहावीला जास्त एकाग्र होऊन चित्र काढत होते आणि त्या एकाग्रतेमुळे मला चित्राची आवड निर्माण व्हायला लागली आणि जशी ती झाली तसं तसं मी पुढे ते चित्र काढतच गेले त्या असं झालं मग त्यानंतर मग असं वाटायला लागलं की अरे वा हे खूप छान वाटतं आहे चित्र काढल्यानंतर मग हे खूपच सुंदर आहे मग आपण यापुढेही असं चित्र काढत जाऊ असं मला वाटायला लागलं असं झालं ते मग मी त्यानंतर बऱ्यापैकी छत्रपती संभाजी महाराजांचंसुद्धा चित्र काढलं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढलं आणि जर वाटलं तर माझ्या एका बहिणीचंसुद्धा मी चित्र काढलेलं होतं अर्थात ते माझ्या आवडीचा भाग होता पण आहे म्हणजे मला आवड आहे तशी बऱ्यापैकी